भारतीय परंपरेमध्ये चैत्र महिन्यापासून सणांना सुरवात होते चैत्र महिन्यामध्ये प्रतिपदेला चैत्र पाडवा असतो पडव्या दिवशी पू हिंदू धर्मामध्ये गुढी उभा करतात चैतन्याची सगळ्या ह्याची सुरवात शुभ सुरवात म्हणून गुढी शुभ उभा करतात काहीतरी गोडधोड करतात गोडधोडाचा नैवेद्य दाखवून प्रत्येक शुभकामाची सुरुवात पाडव्यापासून करतात बरेचजण पाडव्याच्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात किंवा नवीन मालमत्ता वगैरे खरेदी करतात त्याच्यानंतर येतो सण तो म्हणजे संक्रांत जानेवारी महिन्यामध्ये पौष महिना मराठी पौष महिना तर संक्रांतीच्या ह्याच्यामध्ये सग थंडीचे दिवस असतात त्याच्यामुळे शरीराला तिळाची आवश्यकता असते गुळाची आवश्यकता असते उष्ण गुणधर्मामुळे त्यामुळे तिळगूळ इतरांना तिळगूळद्या गोडगोड बोला अशी पद्धत आहे त्याच्यामध्ये तिळगुळाचा जास्तीत जास्त वापर केला जातो तिळाचे लाडू एकमेकांना देणं करणं आणि त्यामध्ये हळदी कुंकू वगैरे सुवासीनी हळदी कुंकू ठेवतात हळदी कुंकाच्या निमित्ताने बायकांचे महिलांचे एकमेकांना च्या घरी येणं जाणं होतं एकमेकींना वाण वगैरे देतात हळदी कुंकाच्या दिवशी सगळ्या एका ठिकाणी जमतात तिळगूळ देतात आणि वाण वगैरे देतात अशी परंपरा आहे त्याच्यानंतर होळीचा एक सण असतो होळीच्या सणाला अशी परंपरा आहे की अशा गो पाच गोवऱ्या वगैरे घेऊन असं होळी पेटवायची होळी पेटवून त्या होळीमध्ये वाईट गुणांची किंवा वाईट पद्धतीची होळी करायची म्हणजे ते सोडून द्यायचं आणि चांगलं आपल्या जवळ ठेवायचं वाईट सोडून द्यायचं हे होळीच्या सणाची परंपरा आहे ते त्यामागे कथाही आहे होलिका मातेची त्याच्यानंतर रंगपंचमी असते रंगपंचमीचा पारंपरिक हे असं आहे की राधाकृष्णाच्या ह्याच्यावर आहे राधाकृष्ण एकमेकांना गुलाल लावतात आनंदोत्सव साजरा करतात रंगपंचमी हे रंगाचं प्रतीक आहे आनंदाचं प्रतीक आहे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे रंग यावेत हे सगळ्यांना आनंद व्यक्त करण्याची ती एक संधी आहे त्याच्यामुळे रंगपंचमीचा ही सण साजरा केला जातो नंतर दीप थंडीच्याच याच्या याच्यामध्ये दिवाळीचा सण असतो दिवाळीमध्ये चार दिवसाचा हा सण असतो पै त्या चारही दिवशी अभ्यंगस्नान केले जाते अभ्यंगस्नान करून सगळे गोडाधोडाचे पदार्थ केलेले असतात ब ज्या ज्या ठिकाणी जे जे असतील ते कोणी करंज्या लाडू चकल्या शंकरपाळी चिवडे विविध प्रकारच्या चिवडे चुरमुऱ्याचा असू दे पोह्यांचा असू दे किंवा मक्यांच्या पोह्याचा असू दे असे गोडधोड पदार्थ पंचपक्वान्न करतात आणि अप्तेष्टांना फरळाला बोलवतात त्यातही त्या चार दिवसामध्ये एक दिवस लक्ष्मीपूजन करतात लक्ष्मी आपल्या घरची पर आपल्या घरामध्ये का जी काही लक्ष्मी असेल तिची पूजा करायची आणि परत एक दिवस नरक चतुर्दशी असते नरकासुराचा वध झालेला त्या दिवशी संध्याकाळी सगळीकडे दिवाळीच्या ह्याच्यामध्ये दिवे लावतात दिव्यांनी पूर्ण सगळा परिसर प्रज्वलीत झालेला असतो मंद दिव्याच्या ह्याच्यात सगळं आसमंत एकदम छान दिसतो आणि परत प्रत्येकजण आपल्या घराला आकाशकंदील लावतो त्याच्यामुळे तर सगळे जसं काही तारे जमिनीवर आले आहेत असं वाटायला लागतं आणि दिवाळीतला एक दिवस भाऊबीजेचा असतो म्हणजे बहीण भावाचा बहीण भावाचा सण साजरा त्या दिवशी बहीण भावाला ओवाळते भावाच्या मंगलची प्रार्थाना करते भावाला उदंड आयुष्य लाभो भाव सुखी राहो याची प्रार्थना करते भाऊ पण बहिणीसाठी प्रार्थाना करतो आणि भाऊ बहिणीला काहीतरी त्याच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या कुवतीनुसार काहीतरी गिफ्ट देतो काहीतरी वस्तू देतो आणि मग एक दिवस पाडवा असतो त्या पाडव्याच्या दिवशी पण जसं चैत्र पाडव्याला आपण नवीन कामाची सुरुवात करतो किंवा वस्तू खरेदी करतो त्याचप्रमाणे आणि वही जसे दुकान वगैरे असतात किंवा मोठमोठे उद्योगधंदे त्यांची जे लिख वही खात्यांची लिखाणाची सुरुवात त्या दिवसापासून म्हणजे पाडव्याच्या दिवसापासून करतात त्या दिवशी ती पूजा वगैरे करतात आणि त्यांच्या खात्यांची लिखाणाची सुरुवात करतात आणि काही नवीन वगैरे खरेदी करायचं असेल तर ते करू शकतात आणि पाडव्याच्या दिवशी सुवासिनी आपल्या पतीला ओवाळतात आणि पतीच्या मंगल आयुष्याची कामना करतात त्यातही पती त्यांना काहीतरी वस्तू भेट म्हणून देतो त्याचाही दिवाळीचा आनंद उत्सवाचा सण आणि दिवाळीच्या सुट्ट्या असतात त्याच्यामुळे नवविवाहता वगैरे माहेरी जातात आणि त्यांच्या माहेरी जाऊन तो सण साजरा करतो आणि परत दसरा एक भारतातील मोठा सण आहे ह्या दसऱ्याला एक फार मोठी परंपरा आहे कारण नऊ दिवस नऊ दिवसाचं नवरात्र असतं त्या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा आराधना केली जाते सरस्वती रूपात म्हणा लक्ष्मी रूपात सगळ्या रूपांमध्ये नऊ दिवस देवींची नऊ रुपे पुजली जातात मग नवरात्रामध्ये दुर्गाष्टमी असते किंवा कुमारी कुमरिकांचे पूजण केले जाते म्हणजे महिलांना देवीच्या स्थानी मानून महिलांचाही त्या याच्यामध्ये म्हणजे पूजन म्हणा किंवा आदर केला जातो कुमारिकेंचे पूजन केले जाते कुमारिकांना जेवायला वगैरे बोलावले जाते त्यांना जेवायला बोलवून त्यांची यथासांग पूजा करून पाठवणी केली जाते आणि नऊ दिवस देवीची आराधना केली जाते खूपजण नऊ दिवस उपवास करतात वेगवेगळ्या प्रकारचे कोणी फळांचा पूर्ण फ नऊ दिवस फळं खातात कोणी काही उपवासाचे पदार्थ खातात आणि नऊ दिवस देवीची आराधना करतात आणि दशमी दिवशी रामाने विजयादशमी दिवशी दसरा साजरा करतो आपण त्या दिवशी राम वनवासाहून किंवा रावणावर विजय मिळवून परत आले होते त्या आपट्याच्या झाडावर त्यांनी त्यांची शस्त्रास्त्र ठेवले जातात म्हणून दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना आपण आपट्याची पाने देतो आणि भेटतो एकमेकांना भेटून आपट्याची पाने देतो आणि दसऱ्या दिवशी सिमोल्लंघन असते म्हणजे घरातील पुरुष गावाच्या वेशीजवळ वगैरे देवीचं मंदिर वगैरे असतं तिथं जाऊन घरी येतात मग आल्यानंतर त्यांचे औक्षण करून काही त्यांना ते कडकन्या केलेले असतात दसऱ्यामध्ये देवीच्या अशी गोड पुऱ्या किंवा तिखट मिठाच्या पुऱ्या त्याला कडकन्या म्हणतात त्या देवीच्या मंदिरात नेऊन बांधलेल्या पण असतात आणि नंतर त्या खायला देतात आल्यावर मग ते औक्षण करून त्यांना ते खायला दिल्यानंतर ते आप ते औक्षण करणाऱ्यांना आपट्याची पाने देतात आणि दसऱ्या दिवशी पण दसऱ्याच्या दिवशी ही बरेचजण नवीन खरेदी सोने खरेदी किंवा काही खरेदी करतात भारतीय परंपरेमध्ये सणांना फार महत्त्व आहे आणि प्रत्येक ऋतूप्रमाणे सगळे सण साजरी केली जातात हिवाळ्यामध्ये दिवाळी वगैरे असते उन्हाळ्यामध्ये गुढीपाडवा होळी आणि पावसाळ्यामध्ये वटपौर्णिमा असते वटपौर्णिमाच्या दिवशी सुवासिनी वडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या सुख आयुष्याची मागणी करतात देवाकडे प्रार्थना करतात आणि त्या दिवशी म्हणजे अशी आख्यायिका आहे की सत्यवानाने सावित्रीने सत्यवानाचं प्राण वाचवलं वडाच्या झाडाखाली म्हणून ती परंपरा तेव्हापासून सुरू झाली आणि आजपर्यंत वटपौर्णिमा साजरी केली जाते